हॅलो हां काय म्हणते आहे हो मी पण मजेत आहे चॅटवर आपण भेटलो नाहीत ना आता उद्या वगैरे प्रत्यक्ष भेटू कारण अगं एक डिस्कस करायचं होतं आपल्याला एक ट्री प्लांटेशन संंबंधी बोलायचं आहे हा तेच पर्यावरण दिवसाचं निमित्त पण होईल आणि एक आपला म्हणजे एक तो दिवस साजरा केल्यासारखा पण होईल हो की नाही आणि अगं आता बरीचशी काय झाली झाडंमध्ये माहिती आहे ना तुला ते वृक्ष तोडणी म्हणजे ज्यांना त्रास होतो ते महिंद्राच्या एक दोन बिल्डिंग त्यांनी तक्रार केली होती ना की मोठी झाडांच्या त्या फांद्या आमच्या अगदी घरात येत आहेत वगैरे ते अगं एवढं छान झाड होतं ते पूर्णच त्यांनी हे केलं जवळजवळ त्यामुळे आता आपल्याला अशी झाडं बघायला पाहिजेत की थोडी वाढतील म्हणजे त्यांचं ड्युरेशन पण थोडासा वाढण्याचा हे पण जास्त असेल की बुवा खूप वर्ष ते वाढतील म्हणजे त्याला त्रासदायक होणार नाहीत इतरांना आणि आपल्यालाही जरा ऑक्सिजन वगैरे मिळण्याच्यादृष्टीने आपण ती झाडं निवडायला लागतील आपल्याला हो ना हां हां तशीच निवडूयात हो खूप आता तर हा अशीच घ्यायला लागतील आणि थोडी फुलांची वगैरे पण घेऊयात की जरा आपल्याला ही थोडंसं छान वाटेल ना सकाळी सकाळी फिरताना जरा आवाज छान येईल आणि आपल्याला सुगंध फुलांचा येईल असंही बघूयात नाहीतरी आता त्या देवयानीताई निवडून आल्या आहेत तर आपल्याला आपल्या भागाचं सुशोभीकरण करणार आहेत ना त्या ट्रॅकचं त्यामुळे त्याच्यात हा आपण मुद्दा घेऊयात हां हां तेच त्यांना सांगू की आता हे आमची अगदी गरजेचं हे झालेलं आहे कारण आम्ही रोज इथे येतो सकाळी फिरायला आम्हाला थोडं छान पण वाटलं पाहिजे ना म्हणजे आणखी उत्साह येईल आपल्याला हो हो पट हो हो तेच तेच त्यामुळे ती थोडी घेऊयात आणि थोडी अशी फुलांची वगैरे अशी घेऊ की अशी छोटीच वाढतील ती पण थोडंसं मधूनमधून त्याला आपल्याला कटिंग वगैरे पण लक्ष द्यावं लागेल की त्याचं कसं आपल्याला छान सुशोभीत दिसला पाहिजे ट्रॅक नाही तर कशीही वेडीवाकडी वाढली आहेत ना सध्या झाडं चांगलं नाही दिसत आपल्याला हो बरोबर आहे ते सुरुवातीचं झाड जगव जगवता पण आलं पाहिजे ना नुसतच ट्री प्लांटेशन करून उपयोग नाही त्यामुळे आपण प्रत्येकीने ही जबाबदारी वाटून घेऊयात आता तसा आपला मोठा ग्रुप आहे ना ट्रॅकवर मग प्रत्येकीला सांगू एक एक पाण्याची बाटली घेऊनच या नाही मग त्या झाडांना सुरुवातीला हां प्रत्येकाला एक एक एक झाड दत्तक घ्यायचं आहे पूर्ण त्याचं वाढ होईपर्यंत असं करूयात आपण हो की नाही हो किती छान कल्पना सुचली आहे ना आपल्याला मस्त एकदम हां मग मग नाही पडत मग कसं ते पाऊस आणि ऊन पाऊस ह्याच्यावर ते वाढ वाढत राहतं म्हणजे आणि आपण त्या ह्याच्याकडून व्यवस्थित त्याचं माती वगैरे पण घालून घेऊयात आणि त्या कसं खाली माती खूप कमी झाली आणि ती अशी विखुरली त्यामुळे आपल्याला ते झाडांचं हे नाही राहणार आपण झा त्या प्लांटेशन डेच्या आधी जरा सुरुवातीला त्या पाच जूनच्या आधी थोडीशी काळजी मी मुख्य म्हणजे त्यांना माती वगैरे असं तयारीत राहू की आता लावायचे तर आधी त्याची छान हे करून घऊ आपण तयारी माती वगैरे घालून आहेना थोडंसं आपल्याला खत वगैरे पण घायला लागेल सुरुवातीला हो हो घेऊन याल हो आणि आहेत आपल्याकडे उत्साही आहेत आपण सगळ्या मैत्रिणी त्यामुळे आपल्याला असं काही अडचण नाही येणार सगळ्यांना एकदा आपल्या ह्याच्यावर टाकला हे मेसेज की सगळ्याजणी येतील आणि छान आपण ते ट्री प्लांटेशन डे एकदम मस्त करू की पर्यावरण दिन आम्ही आमच्या कॉलनीत हो हो हो ना छान असा हिरव्या रंगाचं करू कारण ते निसर्ग पर्यावरण दिन आहे ना त्यामुळे छानपैकी असं हे करून आपण त्याचा दिवस तो साजरा करूयात एकदम वेगवेगळी झाडं लावून हो अगं खरंच म्हणजे लहा हां लहान मुलांचा सहभाग पण छान होईल की त्यांनाही कळेल की अरे पर्यावरण दिन म्हणजे काय नुसतंच ह्याच्यामध्ये बघतात की पर्यावरण दिन पण तो नक्की काय हे पण लक्षात येईल छान कल्पना आहे हो ना चला आपण नक्की करूयात मस्त मला तर खूप आयडीया आवडली आणि असा उत्साह आला एकदम खूप चलो मग हो भेटूयात मग हां एक घेऊयात हो नर्सरीत जाऊनच नक्की चला ओके ये बाय बाय हो अच्छा